माझा शाळेत आवडतीचा विषय म्हणजे मराठी मराठीत आप मातृ माझीच मातृभाषा असल्यामुळे मला मराठी अगदी सोपा जायचा मराठीत जसाचा जसा पॅरेग्राफ असेल त्याच्यावरूनच प्रश्न उत्तर शोधून लिहावा लिहायला लागायचे म्हणून तो खूप सोपी जायचा आणि तो माझा आवडतीचा विषय होता की मातृभाषाच माझी मराठी होती आणि त्याचबरोबर त्याच्यात ज्या कविता यायच्या त्याच्यावरूनच त्याचे कोश्चन आन्सर्सचे उत्तर प्रश्न उत्तर लिहायला लावायचे म्हणून त्याच्यात काही फरक नसायचा स्वतःच्या मनानी लिहिलेले निबंध एखादी जर छोटासा टॉपिक पण आला त्याच्यावरच आपण आपल्या मनानी काहीपण लिहू शकत असो जेव्हा ते काल्पनिक असो की आता आपल्या खऱ्या गोष्टीवर आधारित असो आपण काहीपण लिहू शकतो त्याच्यावर त्याच्यावर जर आम आपल्याला पत्र लिहायची सवय नसायची तर त्याच्याद्वारे आपण त्याच्यात पत्र पण लिहायला यायचे तर आपण पत्र पण लिहू शकायचो मी जशी माझ्या मैत्रिणीला किंवा भावाला मामाला कोणाला पण त्याच्याप्रमाणे पत्र लिहू शकायची तसेच त्याच्यात खूप काही वाक्यप्रचार येतात समानार्थी विरुद्धार्थी शब्द असे खूप यायचे तर माझा तो आवडतीचा विषय असायचा त्याचबरोबर मराठी असा एक विषय आहे ज्याच्यात जर आपल्याला मला तर आधी मराठी वाचता यायची नाही म्हणून मी त्याच्या मराठी माझं वाचण्यात त्याच्यात पक्कं झालं ते मराठी वाचल्यामुळे माझी जी आत्मक शक्ती होती किंवा माझा कॉन्फिडन्स होता तो वाढला मला काही मराठीत त्रास गेला नाही माझे मराठी असा विषय आहे ज्याच्यात आपण आपले परीक्षेत मार्क्स पण वाढवू शकतो त्याच्यात काही हेच नाही किंवा मार्क्स कटूच देऊ नाही शकत म्हणून माझा मराठी विषय हा आवडतीचा विषय असायचा मराठी विषयात च्या कविता ज्या असाय आहेत त्या एवढ्या सुंदर आणि हर एक कवितेच्या ओळीमध्ये एक अर्थ रहायचा जसं कोणता पण आणि तो काळात आत्ताच्या याच्यावर आधारित असायचा खूप सुंदर अशा नाजूक याच्यात तो अर्थ राहायचा एखांदी जो पाठ असेन त्याचा शीर्षक हे आपल्याला लिहायला लागायचं निबंध किंवा कंप्लिट करा काही गोष्टी असतात त्या मराठीच्या ते पण खूप सोपी जायच्या म्हणून मराठी हा विषय माझा आवडतीचा विषय असायचा